नमस्कार मी विली बोलते मी जी घरगुती स्वयंचलित वीज योजना म्हणजेच प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना म्हणून घेतलेली आहे ही एक सरकारी योजना आहे त्यामुळे आम्ही ही योजना घेतलेली आहे जी घरांसाठी स्वयंचलित वीज निर्मिती प्रणाली स्थापित करण्यास प्रोत्साहन देते या योजनेचा मुख्य उद्देश घरांना मोफत वीज उपलब्ध करून देणे आणि पारंपरिक ऊर्जा स्त्रोतावरील अवलंबित्व कमी करणे आहे तरीसुद्धा आम्हाला या योजनेचा खूप फायदा झाला आहे पण आम्ही या योजनेमुळे जे आमचं मीटर आहे त्या मीटरमुळे मीटरवर खूप जास्त बिल बिल पे करावं लागत आहे त्यामुळे आम्ही त्यामुळे या मॅसेज आम्ही तुम्हाला करत आहे आणि या जो उ योजनेचा वैशिष्ट आहे किंवा या योजनेचे जे फायदे आहे म्हणजे सौर ऊर्जेचा जो वापर आहे खूप चांगल्या प्रकारे होत आहे या योजनेत घरांच्या छतावर सौर पॅनेल बसून वीज निर्माण केली जाते याने ही वीज घरामध्ये वापरली जाते आणि अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये परत पाठवता येते त्यामुळे खूप फायदा होत आहे मोफत वीज या योजनेद्वारे घरांना दरमहा तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत मिळू शकते तसेच अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळू शकते अस ए एका वृत्तात नमूद केलं आहे यामुळे खूप फायदा होत आहे यामुळे आम्ही हे घेत यामुळे आम्ही हे घेतलेलं आहे या योजनेचा फायदा घेतलेला आहे मात्र काही कारणास्तव आमच्या ज्या मीटरमध्ये आहे ते खूप प्रॉब्लम होत आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला हे ज्या परिणाम होत आहे त्याच्यावर लक्ष ठेव ठेवण्यासाठी आमच्या मीटरचे वाचनाची विनंती करत आहेत आणि जे केंद्र सरकार या योजने सौर पॅनल स्थापित करण्यासाठी अनुदान देखील देते आणि जे दहा वॅट यो पर्यंतच्याही अर्जांना स्वयंचलित मं मंजूरी दिली जाते आहे असे एका वृत्तात सांगितले आहे त्यामुळे आम्ही या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि या योजनेचा उद्देश भारतातील घरांनाच स्वच्छ आणि स्वयंपूर्ण ऊर्जा उपलब्ध करून देणे वीज खर्च कमी करणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे आहे त्यामुळे आम्हाला हेसुद्धा खूप जास्त आकर्षित केलं आहे या सर्व गोष्टींनी त्यामुळे आम्ही या योजनेत सहभागी झालेलो आहे पी एम सूर्यघर योजनेच्या संकेतस्थाळावर नोंदणी करून आम्ही हे योजनेत सहभागी झालेलो आहेत आणि या योजनेचा जो निष्कर्ष आहे तो खूप चांगला वाटलेला आहे आम्हाला या योजनेमुळे मोफत वीज मिळत आहे तसेच उत्कृष्ट अशी योजना आहे घरांना स्वयंचलित वीज निर्मितीसाठी प्रोत्साहन देते आणि वीज खर्च कमी करण्यास मदत करते मात्र आम्हाला काही त्या योजनेचा परिणाम हो आमच्या याच्यात उहवर होत आहे त्यामुळे तुम्ही ल त्यावर लक्ष ठेव ठे लक्ष ठेवण्यासाठी मीटर वा वाचनाची विनंती करत आहे धन्यवाद